बागेची काळजी घेताना घराच्या किंवा अंगणाच्या बागेचा सुगंंध आणि सौंदर्य आपल्याला आनंद देतोच याचबरोबर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी बागा ह्या उपयुक्त तर असतातच मात्र एक सुंदर आणि निरोगी बाग तयार करायची असेल तर तिची योग्य देखभाल करणे तर आवश्यक असतेतच बागेची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यावं लागतात त्यासाठी मातीची निवड तयार करावं लागते आपल्याला बागेतील झाडांची योग्य वाढ होण्यासाठी सुकी भुसभुशीत माती असावी लागते त्यामध्ये पोषण द्रव्याचा समतोल असणे गरजेचे आहे आवश्यक असल्यास शेणखत कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत घालून मातीत सुधारणा आपल्याला करावी लागते मातीची पी एच पातळी तपासून त्यानुसार आवश्यक ते बदल करावे लागतात त्यासोबत झाडांची निवड करावी लागेल ब झाडांची निवड करताना बागेत कोणती झाडे लावायची हवामान मातीचा प्रकार उपलब्ध जागा यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात फुले झाडे भाजीपाला फळ झाडे किंवा सजावटीची झाडे यापैकी आपल्याला योग्य ते गरजेनुसार झाडांची निवड करावी लागते स्थानिक हवामानाला अनुकूल झाडे लावल्यास त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते त्यामध्ये सर्वप्रथम अजून आणखीन एक गोष्ट म्हणलं तर पाणी देणे बागेतील झाडांना वेळेवर योग्य प्रमाणात पाणी देऊन खूप महत्त्वाचे उपयोगाचे आहे उन्हाळ्यात रोज किंवा एक दिवसाआड पाणी देणे आवश्यक असते तसेच पावसाळ्यामध्ये पाणी कमी लागते थेट पाण्याचा जोर मुळावर न टाकता हळूहळू पाणी द्यावे लागते ठिबक सिंचन प्रणाली वा वापरल्यास त्यात पाण्याची बचत होते आणि झाडांची चांगली वाढ होते याच्यासोबत खत व्यवस्था पण जर आपण केलं तर झाडांची पोषण मूल्यांची गरज पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी सेंद्रिय किंवा जैविक खतांचा वापर करणे गरजेचं आहे केमिकल खतांपेक्षा नैसर्गिक आणि जसे की कंपोस्ट गोमूत्र या हे झाडांसाठी फायदेशीर आणि पर्यावरणपूरक असतातच खतांचे प्रमाण हे वेळ आणि योग्य त्यांचे नियोजन करणे गरजेचं आहे तसेच तण काढणे बागेमध्ये असलेले छोटे छोटे तणनाशक वगैरे वापरून कीड आणि रोग नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय वापरून चांगले करता येतात आपल्याला उदाहरणार्थ निंबोळी अर्क लसून आलं काढा याशिवाय काही वेळा जैविक कीटकनाशके आपण वापरणे गरजेचे ठरते